जीवन आहे जीवनासाठी तर पाण्याचं हे महत्त्व तर खूप आहे तर आपल्याला जीवन जगताना पाण्याचीही गरज खूप आहे जसं आहे आपल्याला दिवसभर पाणी प्यायला लागते महत्त्वाची गोष्ट आहे प्यायला पाणी मिळा मिळणं आणि ते पाणी शुद्ध असायला पाहिजे आणि परत आहे आंघोळीसाठी पाणी पाहिजे आहे वॉशरूमला जेव्हा जातो पाणी तेव्हा पाहिजे आहे आपल्याला घरातील भांडी स्वच्छ करायची आहे त्याच्यासाठी पाणी पाहिजे आहे घर स्वच्छ करायचं आहे त्यासाठी पाणी पाहिजे आहे म्हणजे पाणी आपल्याला म्हणजे आपण पाणी म्हणजे आपल्याला काही स्वच्छ करायचं आहे किंवा आपल्याला तहान लागलेली आहे यासाठी आपल्याला पाण्याची गरज पडते आहे तसंच झाडांना पण पाणी पाहिजे आहे जनावरांसाठी पण आपल्याला पाणी उपलब्ध झालं पाहिजे याच्यासाठी आपल्याला आता सध्याच्या काळात पाण्याची पाणी बचत कसं केलं जाय केलं करायला पाहिजे आणि आवश्यक तेवढं पाणी आपण पिलं पाहिजे आणि दिवसभर आपल्याला ते पाणी पुरेल आणि व्यवस्थित त्या पाण्याची गरज आपल्याला पुरवू शकेल एवढंच पाणी आपण वापरायचं आहे अन्यथा आपल्या जेव्हा घरी नळ येतो तो सतत चालू न ठेवतात त्याचा कॉक बंद करून आपल्याला आवश्यक तेवढं पाणी साठवून ठेवून कॉक बंद करून ठेवायचं आहे